एक हॅलो मॅडम म् मला ॲक्च्युली त्या एस आय पीबद्दल आणि एक लोनच्या संदर्भात बोलायचं होतं त्याला मला माहिती पाहिजे होती एस्स आय पीसाठी एस्स आय पी माझे म्हणजे मंथली असे पाच हजार रुपये इन्व्हेश्ट असं चाललं आहे प्लॅनिंग हं

ओक्के

हं एफ डीचं पण कसं काय आहे ते सांगा मला त्याच्याबद्दल माहिती एफ डीसाठी आपण समजा एक ईयरली म्हणजे वन लाख असं हे केलं कसं

हां ठीक आहे तसं त्याचे बेनिफिट कसं म्हणजे कसं काय काय त्याच्यावर

रिटर्न हं हं हं ठीक आहे ओक्के ठीक आहे ठीक हं हं हं इंटरेश्ट नाही भेटणार हां बरोबर ते तर हं जेन्युइन आहे बरोबर ठीक आहे ठीक हं हं लोनचं ॲक्च्युली पर्स्नल लोनचं कसं पर्सेंटेज आहे पर्स्नल बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल थँक् यू हं पर्स्नल

म्हणजे ते कसं नाही सध्या तरी आता म्हणजे लागेल एक काम काढणार आहे ना घरचं काम आहे जरा लोनचं आपल्या रिन्युवेशन चालू करायचं आहे तर त्या संदर्भात बघायचं जरा लोनचं माझं चाललं आहे एक दहा लाखापर्यंत भेटेल का लोन माझं आता म्हणजे ॲन्युअल साडेसहा लाख रुपये आहे

हो हो ठीक आहे चालेल

ओक्के ओके ठीक आहे ठीक हां ठीक आहे ओके थँक् यू